हा बोला हो हो हो इंजिनीअरिंग कॉलेज हो हो प्रिन्सिपॉल बोलतोय बरं काय किती पर्सेंटेज मिळाले मुलाला मुलगा आहे का मुलगी आहे बरं अठ्याऐंशी ठीक आहे ठीक आहे एटीसेव्हन ना चालेल ना चालेल चालेल ना फी कशी आहे वार्षिक नाही सहा महिने सहा महिने भरू शकता तुम्ही पण ते थोडी कसं काही सवलत दिलेली आहे थोडी नाही तर वनटाईम भराल तसं हो मिळून जाईल तुम्ही ते कॉलरशिपमध्ये बसताल तर भेटून जाईल तुम्हाला हं हा ते आता तुम्ही कुठे राहता त्या हिशोबानी ते होईल व्यवस्था तशी समजा हॉस्टेलमध्ये राहत असाल तर मग पाठवत असाल तर होस्टेलची व्यवस्था आहे हो हो हो आहे ना व्यवस्था आहे ती नाही कॉलेजच्या गाड्या आहेत ना हा ते फीमध्ये येते ना जे फी घेतो आपण त्याच्यात थोडं हूं आता पंधरा तारखेपासून चालू होतील

अकोल्यावरून का हो एक गाडी येते आमची तशी हां हो तुम्हाला तुमचं लोकेशन आणि स्पॉट असा दाखवून सा पाठवून देसाल आम्हाला मग ते हे हे करू आम्ही हा दोन वाजता या दोन वाजता नंतर उद्याला

हो आधार कार्ड टीसी मार्कलिष सर्व डॉक्युमेंट्स घेऊन यायचे ओके